आम्ही पूर्वी गावातले सर्व मुले एका गावाबाहेर जाऊन आम्ही एकत्र सगळे फ्रेंड येऊन हॉकी खेळायचो हॉकी खेळताना आम्ही हे नाही बघायचो की किती प्लेयर आलेत किती नाही आम्ही जितके पण फ्रेंड आलेत तितके आम्ही सर्वजणं जायचो एका ग्राउंडला जिथे कोणी येणार नाही काही येणार नाही कोणाच्या बॉल कोणाच्या घरावर जाणार नाही अशा ठिकाणी मैदानात जायचो आणि सर्वजणं आम्ही खेळायचो तसेच आम्हाला बॉल एखाद्याच्या घरी गेला तर आम्हाला खूप कल्ला द्यायची म्हणून आम्ही गावाच्या बाहेर चांगले एक ग्राउंड केलं आम्ही मुला मुलांनीच आमी ग्राउंड केलं होतं आणि त्या ग्राउंडमध्ये आम्ही सर्व मुलं मुलं बसून खेळायचो कोणी गप्पा करायचं कोणी काही पण खेळायचं जर एखाद्या मुलगा लहान आला की त्याला पण खेळू द्यायचं असं नाही किती लहान आहे म्हणून खेळू द्यायचं नाही म्हणून त्याला जास्त घोळायचं नाही काय नाही ज्यार एखाद्या मुलावर मोठावर जरा शहाणपणा करत असलं त्याला मग त्याच्यावर डाव आला की त्याला आम्ही सगळेजण एक होऊन खेळायचो एकालाच घोळायचो की त्याला लडकुंद्यावस्तून आम्ही त्याला घोळायचो इतकंही अशी मजा केली आम्ही इतकी खूप चांगलं होतं पारवाक लहानपणी आम्ही करायचो लहानपणी खेळामध्ये आम्ही काच्या गोळ्या आट्या गोळ्या लपना छापणी खो खो आम्ही सगळे खेळ खेळलेलो आहेत क्रिकेट हे सुद्धा आम्ही खूप मजा केली लपना छपणीमधी पण आम्ही खूप खेळलो खूप मुलं मुली एकत्र राहून आम्ही खेळायचो पण आता काय खेळत नाही